बागकाम करण्याचं प्रोत्साहन मी एकदा एका बागेमध्ये गेलो होतो आणि तिथल्या बागकाम करणाऱ्या माळ्याचा मी बघितला आणि तो खूप मन लावून ते सर्व बागेचं काम करत होता आणि झाडं पानं अशी खूप तो लावत होता आणि ते बघताना एक रम्य असा आनंद होत होता असं वाटतं की झाडं आपल्याबरोबर हितगुज करत आहेत आणि मला खूप त्या झाडामध्ये आणि त्या बागेमध्ये असं मला रमल्यासारखं झालं आणि तिथूनच मला ती प्रेरणा भेटली बागकाम करण्याची आणि तेव्हापासून मी हे बागकाम खूप मन लावून आणि आतुरतेने करतो